शरीरासाठी आपण व्यायाम जरुरी आहे पण व्यायाम जेवढं आपण धावाल तेवढं आपल्याला दम येईल आपल्याला शरीराला थकवा येईल जेवढं जास्त धावाल तेवढा तुम्ही किती आपण धावू शकतो कितीक वेळ धावू शकतो आपण मोठंच मोठं आपण अर्धा तास धावू शकतो एक तास धावू शकतो त्याच्यानंतर धावू शकतो कारण शरीर आपलं त्रास देईल आपल्या छाती भरून येईल शरीर हे आपण जेवढं धावाल तेवढं आपल्या वयानुसार हे असते शरीर धाव धावायचं अस धावण्याची लिमिट असते धावण्यासाठी आपल्याला जेवढा वेळ तेवढा अर्धा एक तास भरपूर झाला खूप धावणे आपल्या शरीराला बा बाधक होऊ शकतात की धावून धावून कितीक धावू शकेल धावण्याची लिमिट असते धा जेवढं आपण कमी जास्तही धावू शकतो कमी धावू शकतो शरीर आपलं साथ देईल भरपूर धावू शकतो धावण्याची ही असते एक तास अर्धा तास खूप झाले आहे त्याच्यामुळे आपलं शरीर धाव जरूरी आहे व्यायामासाठी जरूर आहे पण किती धावून धावून जर आपण किती धावू शकतो धावण्याची लिमिट असते त्याच्यामुळे आपण जास्त वेळ धावू शकत नाही एक तास अर्धा तास भरपूर झाले कमी जास्त धावाल तर काय होईल आपलं जास्त कमी धावू तर आपलं शरीर त्रास देईल जास्त धा कमी धावू तर आपल्याला त्रास येईल जास्त धावलो तर आपला शरीर त्रास देईल त्याच्यामुळे लिमिटनुसार आपण धावू शकतो जास्त धावणं आपल्याकडं शरीराला बाधक होऊ शकतो चांगलं पण होऊ शकतो आणि बाधक पण होऊ शकतो जेवढं कमी धावू जेवढं जास्त धावू तेवढं शरीर पण त्रास देऊ शकतात आणि नाही देऊ शकत दोन्ही पण गोष्टी असते त्याच्यामध्ये म्हणून शरीर हे जास्त धाव जास्त धावणे म्हणजे ते ही त्रास आहे आणि नाही धावले ते पण त्रास आहे त्यामुळे शरीर हे कमीच धावू शकतो आणि जास्तही धावू शकतो